नमस्कार सर मी विजय खुने जिल्हा धाराशिव येथून पुणे या शहरासाठी आपल्या विमान कंपनीद्वारे जाऊ इच्छितो माझ्याकडे एक घट्ट लोअवर आहे त्याचबरोबर मला पुण्यामध्ये दहा वाजून पंधरा मिनटानंतर लगेचच दुसरे विमान घेऊन दिल्ली या शहरासाठी जायचे आहे या दरम्यान माझ्याकडे फक्त दहा मिनिटे असतील या सर्व परिस्थितीचा विचार करता मला जवळच्या सीटसाठी प्राधान्य देऊन मला तुमच्या विमान कंपनीसोबत प्रवास करायला आवडेल यासाठी मी आपल्याकडे विनंती करत आहे धन्यवाद